नाही मी कोणतेही वाद्य वाजवत नाही पण जर मला कधी कोणते वाद्य वाजवायला आवडेल तर मी गिटार वाजवीन कारण गिटार हा असा वाद्य आहे जो कोणत्याही संगीतमध्ये वापर करण्यात येतो त्याला वाजवाय वाजवायला एक पॅशनेट वाटते त्याच्या म्युझिकची धू त्याची जी धून आहे ते काही ते मनाला मनमोहक वाटते व हर कोणताही लोकांना ऐकण्यात आवडते जर कोणते वाद्य नसेल तर गिट आणि जर आपल्याकडे फक्त गिटारही एक वाद्य असेल तर तोही तो आपण वापर करू शकतो